दहा हजाराचा मोबाईल घेतला बाई मोबाईलपासून लई फायदे आहेत पोरगी जर घरी दिसते हिडियो काली केल्या जाते बॅलेजही टाका लागते लई मोठं आतं पण त्याच्यापासून फायदे लय आहेत खोकलाही लई येऊन राहिला जोरानं फायदे आहेत तर दहा पै पैसेही पाठवल्या जाते पोरीच्या घरी हिडियो कॉर केला की सगळेजणं दिसतात भाऊ दिसते भावजयी दिसते भाशीई दिसते मग त्यासाठी बॉल आहे हिडीयो आहे मोबाईल घेतला बाई त्यासाठीच मोबाईल घेतला न् मोबाईलातून दिसते आता सर्व मोबाईलाचा लय फायदा झाला आता नाही तर पहिले होते पत्रानं हे करायचं गावातील पत्र येत गावातील माय बापासंगं बोला लागे आता मोबाईल घेतला तेव्हापासून हिडियो कॉल केला की सगळेचजणं दिसतात बोलणंही होते चालणंही होते लेकरंही दिसतात पोरीच्याही घरी हिडियो कॉली केला जातो नातू दिसतात पणतूही दिसतात सर्वच दिसतात त्यास त्यासाठी हे मोबाईल घेतला बाई दहा हजाराचा